प्रमुख धर्म आमच्या इथे मराठी हिंदू आहे आणि मराठी भाषिक जास्ती आहेत त्या मराठी भाषिकांमध्ये बौद्ध आणि इतर जातीसुदा आहेत इतर जाती म्हणजे जसं की वाणी आहेत आणि मराठा जास्ती आहेत आमच्या इथे त्याचबरोबर काही गुजराती देखील रहातात आणि एक आता नवीन ए सोसायटी आमच्या इथे झाली आहे जिच्यामध्ये जास्ती मुसलमान लोकं रहातात तर असं बघायला गेलं तर मग मिक्स लँग्वेज आहे इथे पण जास्ती बहुसंख्यक मराठीच आहेत आणि सणवारसुद्धा तसेच त्याचप्रमाणे एरियामदेच साजरे केले जातात जसं की दिवाळी झाला आणि होळी वगैरे झाला हा प्रामुख्याने साजरा के होणारा सण आहे त्याचबरोबर गण गणेश चतुर्थी आहे आणि इतर ईद वगैरेसुद्धा केली जाते पण ती काय एवढ्या ह्याच्यात नसते कारण की ती माणसं जास्ती नाही आहेत संख्या कमी आहे त्यांची तरी आम्ही निभावून घेतो तिथे आणि त्याचबरोबर बाकी नवरात्र वगैरे सगळी चांगल्या जोरात होते इथे आणि प्रमुख धर्म मराठी आणि हिंदू धर्म